मी भाज्यांसाठी बियाणे कृषी विज्ञान केंद्रातून आणते नाहीतर मागील वर्षी झालेल्या पिकातील काही चांगले बियाणे ठेवते व त्यातून पुढील वर्षी रोपे तयार करते आणि मी काहीवेळा बियाणे वेबसाईट्सवरून पण शोधते काही वेबसाईट्स आणि शॉपिंग ॲप्स आहे त्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारची बियाणे असतात आणि आपण जेव्हा बियाण्याची निवड करत असतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की बियाणे जास्त दिवस जुनी नसावीत ती मागील वर्षी किंवा दोन तीन वर्षांपूर्वीची चांगली उत्तम दर्जाची बियाणे असावीत आणि जास्त दिवसाची किंवा कुजलेली साल निघलेली बियाणे ही रोपं तयार करण्यासाठी चांगली नसतात आणि रोप तरा तयार करण्यासाठी मी कंपोस्ट खत वापरते जे की मी घरीच तयार करते घरच्या भाजीपाल्यांमधून निघणारं निर्माल्य किंवा फुलाचं निर्माल्य आणि घरातील खरकटं अन्न यां यांपासून मी कंपोस्ट खत तयार करते आणि त्याचा वापर मी माझ्या रोपं तयार करण्यासाठी करते आपण जेव्हा रोपं तयार करतो तेव्हा रोप हे माती दोन ते इंचं दोन इंचं खाली जमिनीत जावे याची काळजी घ्यायची आणि त्यानुसार प्रत्येक बी ही लावायची असते आणि पाण्याचं प्रमाणं हे मापात ठेवायचं असतं कारण जास्त पाणी झालं तर बी सडून जाते आणि त्याचा उपयोगही होत नाही बी ही वाया जाते आणि आणि त्याचं आउटपुटही भेटत नाही आपल्याला आणि बियाणे लावताना नेहमी बियाण्याला चांगल्या ज्या पावडर असतात ना त्या त्यांच्या त्याच्या ठेवायचं जेणेकरून त्या बिया टिकून राहतात आणि जेव्हा बी लावतो आपण तेव्हा ती लवकर उगण्यास मदत होते आणि त्यानंतर मी त्या तयार झालेल्या रोपांना शेतात लावते आणि रोप तयार झालं की नाही हे कळण्यासाठी रोपाला तीन चार पानं आले की ते रोप तयार झाले आणि आपण ते आता शेतात लावू शकतो अशी कंडिशन तयार होते आणि त्यावेळी ते रोप आपण शेतात लावू शकतो किंवा कुंडीतही लावू शकतो त्यातून आपल्याला उत्पन्न भेटू शकते आणि आपला गार्डनिंगचा अनुभव अधिक चांगला होतो होतो आणि असा मी बियाणे तीन ठिकाणाहून बियाणे गोळा करते आणि रोपे तयार करून त्यांची लागवड करते